मी भेट दिल्याचं सर्वात अनपेक्षित आणि वैशिष्ट्यपूर्ण हे लोणार सरोवर लोणार सरोवर मेखद तालुक्यात आहे ते सरोवर उल्कापातामुळे झालेलं आहे उल्कापात म्हणजे आकाशातून एक मोठ्ठा दगड पडलेला आहे त्यात दगड पडला त्याच्यामुळं मोठ्ठं सरोवर बनलेलं आहे त्या सरोवराचं पाणी खारट लागतं त्या सरोवरात मध्ये एक देवीचं मंदिर आहे कंबळचं देवी म्हणून फेमस मंदिर आहे त्या मंदिराजवळ एक गायमुख आहे त्या गायमुखातून चोवीस तास पाणी पडत राहतं देशातून विदेशातून लोकं तिथे पाहायला येतात पर्यटनस्थळ आहे ते देशात सर्वात मेन ठिकाण आहे ते लोणार सरोवर